मी खुशबू बोलते आहे नागपूरवरून मला फिरायला जायचं होतं ट्रॅव्हल करायचं होतं अच्छा बोला थोडं सजेस्ट करा नं की तिथे कसं काय आहे म्हणून वाराणसीला

मी काय म्हणते तिथे सर्वात प्राचीन विश्वनाथ मंदिर आहे तर ते विश्वनाथ मंदिरबद्दल काही सांगा नं की का बरं प्राचीन आहे का बरं तिथे त्याला जास्त महत्त्व दिलं आहे अच्छा मी ऐकलं होतं की महादेवची प्रेमनगरी किंवा महादेवला सगळ्यात प्रिय आवडणारं स्थळ ते आहे बुवा असं मी तिथे ऐकलं होतं

हा इच्छुक आहे हा फ्लाइटची तिकीट बुक करून जाता येईल का तिथे किंवा मग किंवा मग रेल्वे हे दोन ऑप्शनपैकी एक ऑप्शननी जाता येईल मला नेक्स्ट मंथ नेक्स्ट मंथ दहा तारखेला वगैरे पण फीज वगैरे किती लागेल आणि तुमचा चार्ज वगैरे असं पूर्ण किती लागेल ओके थॅंक्यू छान तुम्ही सजेस्ट केलं त्याबद्दल थॅंक्स हा सेम टू यू